माझ्यासोबत असा एकदा एक प्रसंग आला होता जो म्हणजे एक वेळेवरच आर्डर आला जे कलापथकचा ज जो माझं छंद आहे जो काम आहे त्याबद्दल वेळेवरच आर्डर आला आणि तो मी फेता फेटाळू सुद्धा शकलो नाही मग त्यावेळेस एक आव्हान होता की वेळेवर कलाकार कसे निर्माण करायचे वेळेवर त्यांना बोलवणं आणि मग माझी स्क्रिप्ट चांगली जाईल की नाही जाईल ह्यासुद्धा गोष्टीची भीती मनामध्ये वाढत होती परंतु एक जिज्ञासा ध्येयसुद्धा होतं की कुठेतरी आपण करू शकतो आणि त्या अनुषंगानं मी तो टेंडर घेतला आणि वेळेवर का होईना पण कार्यक्रम पार पाडला आणि कार्यक्रम उत्तम रीष्या रित्या पार पडला आणि अशा तऱ्हेनं मला त्या गोष्टीचा सामोरे जावं लागला